मी आभा बोलते आहे ॲक्च्युली मला नाही का गणेश उत्सवासाठी नाही का फुलं घ्यायचे होते तर तुमच्याकडे कोणते कोणते व्हेरायटीजचे फुलं आहे सांगू शकाल

ॲक्च्युली पाच दिवस ठेवायचा आहे तर आमचा प्लॅन होता की ताजेच फुलं पाहिजे तर कोणते फुलं राहील जे ताजं आहे चा ताजे राहील कोणते असेल आणखी आणखी काही आहे आणखी कोणते गुलाबाशिवाय अच्छा आणि मला आम्हाला आधल्या दिवशी पाहिजे आधल्या दिवशी पण पाहिजे वेगळे आणि हे काय म्हणते सजवायसाठी स्टेज वगैरे सजवायसाठी आणखी तसं थोडा कार्यक्रम टाईप करत आहोत तर आम्हाला नाही का पालखी पालखी सजवायसाठीही पाहिजे होती अच्छा ठीक आहे मग किती वाजता राहते किती वाजतेपर्यंत राहते तुमचं दुकान अच्छा ठीक आहे म मला नाही का हे काय म्हणते हार पण पाहिजे होते अच्छा ठीक आहे